तर मला सगळ्याच ठिकाणी गाणे म्हणायला आवडते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते चौदा एप्रिलला ते गाणे सहा डिसेंबर आणि नवरात्रीमध्ये म्हणजे जिथे कार्यक्रम असते तिथे त्या त्या प्रकारे ज्या ज्या देवाधर्मांचे असते त्या त्या देवाधर्मांचे गाणे सगळ्या प्रकारचे गाणे म्हणायला आवडते आणि म्हणण्याची इच्छा असते म्हणतेसुद्धा आणि सगळे गाणे म्हणायला आवडते मला